गुड आफ्टरनून हो फेमस तशा खूप आहेत पण त्यातलीच एक अशी मिसळपाव प्राईज त्यामध्ये असं अनेक व्हरायटी येतात म्हणजे तुम्ही जर नॉर्मल घेतली तर तुम म्हणजे त्यामध्ये फक्त मिसळ मिसळ म्हणजे फरसाण येणार ती एक शेव आमटी आणि दोन पाव येतात आणि कांदा आणि लिंबू असतं आणि त्यामध्ये जर तुम्हाला अजून अशा जर वरायटी पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता किंवा आमच्या इकडे तुम्हाला त्यामध्ये रवा किंवा बटाटा भजी शिवाय अजून एक स्वीट पदार्थ रस्सा मिळतो कट मिळतो आणि एक अशी भाजी असते काहीतरी ते तुम्हाला ते पूर्ण ताट ते तुम्हाला ऐंशी ते नव्वद रुपयामध्ये मिळून जाते अशा अनेक अनेक व्हरायटी आमच्याकडे त्यामध्ये आहे मिसळपावमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ते तुम्ही सांगू शकता किंवा अजून कोणताही चांगला असेल तर तुम्ही सांगू शकता मिसळपाव सोडूनच अजून उसळपाव मिळतो किंवा महाराष्ट्रीयन फेमस असा वडापाव पण मिळतो किंवा भजीपाव तुम्हाला हवा तसं तुम्ही घेऊ शकता तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय पाहिजे

वडापाव वडापाव आहे किंवा मिसळपाव आहे किंवा केरळ पद्धतीचा पण नाश्ता आहे पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हवा असेल तर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये मिसळ उसळपाव किंवा वडापाव भजी मिळेल बटाटा भजी मिळेल कांदाभजी आणि पाव पण आमचा इथे खूप फेमस फेमस आहे कांदा भजीची प्लेट ही तीस आहे आणि हां सांगू श विचारू शकता तुम्ही वडापावची जर तुम्ही तिथे येऊन जर घेत असाल तर तुम्हाला दहामध्ये आणि जर तुम्हाला पार्सल हवं असेल तर तुम्हाला पंधरा पंधरापर्यंत मिळू शकते हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू